हॅलो हा बोला सर हां हॅलो हॅलो

हॅलो हा हॅलो सर आवाज येतं आहे काय

हॅलो नमस्कार सर

त्याला सांगा मी हां बोला ना हॅलो हॅलो हॅलो हां बोला ना आवाज नाही येतं आहे हं ऐकत आहे ना

हा हो न क किती आहे आपले हां किती लोक आहे आपल्या कॉलनीमध्ये पंधरा ओके हो सर वर्गणी किती काढायची

हां

हं जमते नं सर जमते जमते सर ते मूर्त कुठं बसवायची मेन चौकात की त्या मंदिरात बसवायची नाहीतर गणपतीच्या आपल्या बजरंगबलीच्या मोठं मोठं हां

अच्छा आणि सर ते गणपतीच्या आगमनाच्या वेळेस जेवण ठेवायचं आहे का नाही गणपती आगमनाचं ते राहते न की गणपती आपण भजन भजन घेऊन आणायचा की बँड वगैरे लावायचं काय कसं भजन लावायचं का हॅलो तुमच्या ओळखीचा कोणी आहे का भजनवाला आहे का ते तुकडोजी महाराजांचं भजन सर सांगायचं हा नाही कोणाचं पण तुकडोजी महाराजांचं भजन राहते ते छान राहते हं मूर्त बरे बसवून टाकायची आपण

सर्वाला मग मी सांगतो सं आपल्या कॉलनीतल्या लोकाला सर्वाला पोचवून येतो निरोप मी प्रत्येकाला सांगीन की परवा आपल्याकडं गणपती बसवणार आहे वर्गणी प्रत्येकाला काढायची आहे आणि त्याला पूर्व मी नियोजन सांगून देईन

सर